हॅलो हां माझं नाव मुग्धा आहे हां मला ना आउट स्टेशनसाठी कॅब बुक करायची होती हां म्हणजे माझे आई बाबा कोल्हापुरात राहतात त्यांना पुण्याला यायचं होतं त्यासाठी मला कॅब लागणार होती तर तुमचे चार्जेस कशी आहेत नाही नाही प्रीमियम कार नको नॉर्मल सिडन वगैरे चालेल

अच्छा अच्छा आणि म्हणजे आता त्यांच्याकडे त्याचं हे काय नसणार आहे म्हणजे त्यांच्याकडे ते ॲप नाही आहे किंवा ट्रॅकिंगचं नाही आहे तर मग ते त्यांना डाउनलोड करायला सांगू तुमचा ॲप का माझ्या ह्याच्यावरून ऑपरेट करून सगळं होईल ते बरं ठीक आहे ठीक आहे मग मी एक काम करते मला ड्रायव्हरचा नंबर आधी मिळेल का कारण मग ते कोणाला कॉन्टॅक्ट करणार ना ओके अच्छा मम्मीच माझ्या बाबांचा नंबर देते हो हो चालेल आणि मला फक्त मग ते रेट्स चाट पाठवून द्याल का तुम्ही किंवा किती पडतील ते अच्छा दहा हजार लागतील म्हणत आहे का काही कमी नाही होणार का सर ओके ओके फिक्स्ड आहे पण मी नेहमी यूज करणारी कस्टमर आहे मी हा ॲप तुमचा नेहमी यूज करते सो मला काहीतरी डिस्काउंट मिळतो का बघा ना हां म्हणजे आता सर्विस आवडली तर परत आम्ही तुमचीच सर्विस यूज करू ना आणि किंवा आणखीन फ्रेंड्सना पण रेकमेंड करू बघा बघा होते काय अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला सहा हजार मध्ये चालणार आहे मला फक्त एकदा सगळं फायनल झालं की ड्रायव्हचा नंबर पाठवून द्याल म्हणजे मी त्यांच्याशी स्वतः बोलेन आणि त्यांना बा आई बाबांचा नंबर पाठवून देईन हो हो हो मी तुम्हाला आता वॉच्चअपवर बाबांचं पाठवते आहे नंबर ड्रायवरचा एकदा फिक्स झाला की मला सांगा म्हणजे मी दोघांना एकमेकांचे नंबर देऊन होईल सगळं सॉटॉ हो हो थँक्यू